स्वयंपाक करण्यासाठी माझी आवडती प पाकशैली आहे वरण मेथीची भाजी आणि लोणचं आणि चपाती आणि भात कारण ह्या जेवणातसुद्धा तृप्तता असते शांत वाटते जेवल्यानंतर आणि हेल्दी पण असते त्यामुळे मला हे पाकशैली आव